नमस्कार मी ईश्वरी तर प्रश्न आहे की भारतीय नृत्यातील प्रसिद्ध शैली कोणत्या तुम्हाला कोणी ख्यातनाम नर्तक किंवा नर्तिका माहीत आहेत का तर नृत्य आणि म्हणजे भारतातील नृत्य हा एक खूप मोठा एलिमेंट आहे भारताला लाभलेला खूप समृद्ध अशी कला आहे नृत्य कला आणि अर्थातच नृत्य हे आपले भाव प्रकट करत असतं एखाद्या माण एखाद्या व्यक्तीला जर आपले भाव प्रकट करायचे असतील तर नृत्य हा एक खूप चांगला मार्ग आहे त्याच्यासाठी आपण असं म्हणू शकतो नऊ रस जे आहेत शृंगार रस करूण रस शांत रस आणि अजून विविध रस ते खूप चांगल्या प्रकारे आपण नृत्या नृत्यातून दाखवू शकतो तर नृत्य आणि भारतातले विविध राज्य यांचे एक फार चांगला संबंध आहे प्रत्येक राज्याचं एक विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण एक नृत्य आहे आणि ते म्हणजे तामिळनाडूचं भरतनाट्यम उत्तर प्रदेशचं कथ्थक आंध्र प्रदेशचं कुचीपुडी ओडिशाचं ओडिसी केरलाचं कथकली आसामचं सत्रिया मणिपूरचं मणिपुरी आणि केरलाचं मोहिनी अट्टम असे काही प्रसिद्ध नृत्यकला आहेत प्रत्येक राज्याच्या महारा आणि जसं महाराष्ट्राची लावणी आहे आणि पुढचा प्रश्न असा की कुणी ख्यातनाम नर्तक किंवा नर्तिका माहीत आहेत का तर माझा फार अभ्यास नाही नृत्यातील पण जे काही ऐकून काही माहिती आहेत तर भरतनाट्यममधल्या पद्मा सुब्रह्मण्यम मलिका साराभाई रुक्मिणी देवी अरुणा दले यामिनी कृष्णमूर्ती ह्या काही मला माहिती आहेत परत कथकमधले भानुजी पंडित बिरजू महाराज ईश्वरीप्रसाद जानकी प्रसाद या काही नर्तिका नर्तक मला माहिती आहेत आणि लावणी जी महाराष्ट्रात प्रशि प्रसिद्ध आहे त्यांचे काही प्रसिद्ध नर्तक नर्तिका विठाबाई मांग नार नारायणगावकर कांताबाई सातारकर सुरेखा पुणेकर मंगला बनसोडे सं संध्या माने रोशन सातारकर असे काही प्रसिद्ध नावं मला लक्षात येतात धन्यवाद